ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे तरुण लोक शेतीकडे जगण्याचा किंवा चरित्राचा मार्ग म्हणून पाहतात उप ग्रामीण भागात उपजीविकेचं साधन म्हटले तर शेती शेती क् शेती पिकली तरच आपली अर्थव्यवस्था ग्रामीण भागातली चालणार आहे त्यामुळे जगण्याचा किंवा चरित्राचा मार्ग म्हणून बघण्याऐवजी शेती ग्रामीण भागात समुदायातील तरुणांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पक् पाहण्याची गरज आहे आणि शेती जर चांगल्या प्रकारे आधुनिक पद्धतीने केली तर निश्चितच ती फायद्याची ठरू शकते आहे त्यामुळे शेतीकडे जो जगण्याचा किंवा चरित्राचा मार्ग चरितार्थाचा मार्ग म्हणून न पाहता एक व्यवसायाचा म् भाग म्हणून शेतीकडे पाहणे गरजेचे आहे तरच आपण आपले लोक शेती करून समृद्ध होऊ शकतात